भारतात एक हजारहून जास्त सण साजरे करतात त्यामध्ये बरेचसे हिंदू धर्मातले सण आहेत दिवाळी होळी नवरात्री विजयादशमी गणेश उत्सव मकरसंक्रांत त्याच्यानंतर बाकी धर्मांचे लोक पण राहतात त्याचे पण सन साजरे करतात ईद ख्रिसमस आहे न्यू इयर आहे न्यू इयर सेलिब्रेशन केलं जातं आपल्या इथे

मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जातो दिवाळीला मुलांना पंधरा ते वीस दिवस सुट्टी असते दिवाळी हा सण दीपावली म्हणून पण साजरा करतात दीपावलीमध्ये दीपावली म्हणजे हा दिव्यांचा सण आहे सगळीकडे रोषणाई असते दारामध्ये रांगोळ्या गोडाधोडाचा फराळ केला जातो त्याच्यात मुलं पण खूप खूश असतात नवीन कपडे फटाके उडवले जातात लाडू चिवडा करंजी चकली असे विविध फराळाचे पदार्थ केले जातात ते सर्वांना वाटले जातात सु वीस दिवसांची सुट्टी असते त्यामुळं लोक बाहेर फिरायला पण जातात रक्षाबंधन आहे रक्षाबंधनमध्ये राखीपौर्णिमा म्हणतात राखीपोर्णिमेला बहीण भावाला राखी बांधते नारळी पौर्णिमा त्या दिवशी नारळाचे पदार्थ बनवले जातात जसं की ओल्या नारळाच्या करंज्या नारळाच्या वड्या नारळी पौर्णिमा हा कोळी लोकांचा सण आहे ते जे समुद्रात नारळ वाहतात आणिक समुद्राचे आभार मानतात की ते त्यांच्यावरती तर त्यांचं जीवन चालतं कोळी लोकांचं समुद्रावरती म्हणून गणपती आहे गणपती दहा दिवसांचं उत्सव आहे दहा दिवस सेलिब्रेट केला जातो घरी पाच दिवसाचे गणपती असतात गौरी गणपती असतं त्याच्या कोकणात तर हा सण खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जातो आणि सार्वजनिक गणेशोत्सव पण असतो तो दहा ते अकरा दिवसांचा असतो मोठमोठे गणपती असतात जे ते रोषणाई वगैरे पण केली जाते संक्रांत आहे संक्रांतीला तिळगूळ वाटला जातो तिळाचे लाडू करतात तिळगूळ घ्या गोड बोला बोलतात तसंच दसरा हा सण आहे विजयादशमी त्या दिवशी आपट्याची पानं म्हणजेच सो सोन्याची पानं म्हणतात त्याला सोनं सोनं घ्या सोनं सोन्यासारखं राहा असं बोलले जातं त्या दिवशी आणि आपला ईद आहे ईद हा मुस्लिम बांधवांचा सण आहे रमजान ईद आत्ता येईलच रमजान ईद त्याच्यानंतर ख्रिस्ती लोकांचा आहे नाताळ ख्रिसमस असे सण आपल्या भारतात सेलिब्रेट केले जातात